हा तसं वारंवार असं फिरायला जाणं होत नाही पण एखादं पर्यटन स्थळ असं आहे की तिथे फिरायला जाणं होतं त्यामुळे तसं बघायला गेलं तर तशी अनेक ठिकाणं आत्तापर्यंत पाहिलेली आहेत पण देश आणि देशाच्या बाहेर असे दोन प्रकार आपण करूया देशाच्या बाहेर मात्र मी आर्वजून सांगेन की मॉरीशससारखं पर्यटन स्थळ मी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपण जर म्हटलं की आपलं कोकण हे खूप प्रगत झालं तर कसं असू शकेल की इतकं सुंदर कसं दिसू शकेल अशा प्रकारचा थोडासा भास मॉरीशसमध्ये होतो हे मात्र मला आर्वजून सांगावं लागेल सुंदर समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असं समुद्रकिनारे अप्रतिम निसर्ग उसाचे मळे आणि मिश्र संस्कृती असलेले लोक तिथे आपल्याला बघायला मिळतात खूप चांगले लोक आहेत अतिशय प्रेमळ असे लोक आहेत तिथे राहणारे सगळेजणं आहेत ते विशेष करून कसं आहे की युरोपियन संस्कृती फ्रेंच संस्कृती आणि आफ्रिकन खंडामध्ये ते असणारे आफ्रिकन संस्कृती याचा कुठेतरी एक मिलाप या संपूर्ण देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो एक मी आर्वजून सांगेन की अनेक भारतीय या देशामध्ये आहेत त्यामुळे हिंदी भाषासुद्धा किंवा काही भारतीय भाषा म्हणजे मराठी भाषासुद्धा अनेक ठिकाणी मॉरीशसमध्ये बोलली जाते त्यामुळे मॉरीशस हा भारतीयांना नेहमीच आपला वाटणारा देश आहे मॉरीशसला जावं तिथल्या पाहुणचाराचा अनुभव घ्यावा अंदाज घ्यावा आणि मॉरीशसमध्ये जे काही पाहण्यासारखं आहे त्याचमध्ये निसर्ग आणि इथली लोकंसुद्धा फार महत्त्वाचं आहे